तीन वर्षापासून मी ट्रिक पूर्ण करत आहे त्याच्यानंतर माझ्या खूप मोठ्या प्रकारे स्पर्धा झाल्या त्यामध्ये माझे मित्रपरिवार फॅमिली वगैरे खूप ठिकाणी मी जिंकलो मला खूप चांगल्या प्रकारचा तिथं फिलिंग आल्या चांगले मू मला प्रेरणा भेटल्या ख काही ठिकाणाहून माझे कोच वगैरे त्यांनी बी मला खूप सपोर्ट केला कुटुंबानं बी खूप सपोर्ट केला मित्रपरिवार मला खूप चांगले वाटते मी ट्रिक पूर्ण केली बक्षीस घेतल्यापासून